हॅलो काय ग कशी आहेस बरी आहेस का अरे मला पण मला पण आठवण येते पण आता काय करणार आता ना पुढच्या आठवड्यामध्ये मला कदाचित सुट्टी मिळाली असती पण परत कायतरी काम निघालं आणि माझी परतची सुट्टी रद्द होते की काय असं वाटतं मला हो बरं आणि वा त्या सुमीतचं घेतलं का ॲडमिशन घेतलं त्याचं आज चालू आहे का बरं बरं आणि बँकेत जाऊन आली आहेस का तू बरं मग काय झालं हो का के व्हाय सी के वाय सी झाली नाही का अजून बरं बरं बाहेर ना खूप ऊन आहे त्यामुळे भर उन्हामध्ये काय जाऊ नकोस सकाळच्याच वेळेसमध्ये जा वाटलास आणि गाडी व्यवस्थित आहे ना का गाडीवर काय प्रॉब्लेम आला आहे आहे ना हो बरं बरं का आणि ना मला इकडे ना इकडचं जेवणच आवडत नाही आणि म्हणजे खूप चांगले पदार्थ असतात बरं का इतर माझ्या सगळ्या मित्रांना आवडतात ते पदार्थ पण मला आता साधे कांदेपोहे म्हटले ना तरी मला तुझ्याच हातेचे कांदेपोहे आवडतात हो आणि मला सकाळ झाली ना की पहिल्यांदा कांदापोहे खाण्याची इच्छा होते मी आता आलो ना की भरपूर कांदेपोहे कर आणि मग म मी हं हो खरं तर ना आपल्याला शॉपिंग पण आता ॲक्च्युली हा जॉब आहे बरं का जॉब चांगलं आहे पण आता गम्मत अशी आहे की हे आपल्यामध्ये हे असं अंतर पडलं आहे ना खूप दिवस भेट होत नाही आपल्याला बोलता येत नाही एकत्र राहता येत नाही तर हो हो हो हं बरोबर नाही खरं आहे आणि मला पण मला पण त्या पालकत्वाचा आनंद घेण्याची खूप इच्छा आहे बरं का बाकीचे सगळेजण मी इकडे बघतो ना तर तेव्हा ते ही सगळी कारणं सांगून ते मजा करत असतात पण मला तो आनंद मिळत नाही याचं पण मला वैष्यम्य वाटतं नाही असं नाही पण तू खरं तर माझ्या ॲब्सेंटीमध्ये सगळी जबबादारी पार पाडतेस ना त्याचा हो हो बरोबर खरं आहे मी तरी पण बघतो आता ना एम डीशी मी वैयक्तिक चर्चा करणार आहे की आता मुंबईमध्ये एक प्लांट आहे ना तो येतो आहे चालेल ठीक आहे मला एक कॉल येतो आहे मी कॉल घेतो हां प्लीज हा तर मी तुला नंतर करतो ओके ओके बाय बाय बाय बाय बाय काळजी घे काळजी घे